मला शाळेमध्ये माझा आवडता विषय मराठी हा आहे शाळेमध्ये असताना मराठी विषयावरच मी शुद्धलेखन पत्र वगैरे लिहून काढायची शुद्धलेखन लिहायच्या वेळेस मराठीमध्ये जे स्वल्पविराम वगैरे असायचे ते व्यवस्थित पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह हे व्यवस्थित तपासून पहायचे मराठीमध्ये मला मराठी जे कविता वगैरे वाचायला खूप आवडत होते मराठीमध्ये मला छान मार्क मिळायचे मराठी माझा हा खूप आवडीचा विषय आहे म्हणून मी मराठी विषयाचा मला खूप अभिमान आहे